अनेक शाळांमध्ये विकलांग विद्यार्थ्यांकरिता खूप प्रकारच्या योजना दिलेल्या असतात जसं की माझ्या शाळेमधे जसे की माझ्या शाळेमधे विकलांग विद्यार्थ्यांकरिता एक स्लोप बनवलेला आहे जेणेकरून त्यांना शाळेमध्ये येण्याजाण्याकरिता पायऱ्यांचा उपयोग टाळता त्यांना आला पाहिजे पायऱ्यांवरून त्यांना जाणं शक्य होत नाही त्यांना जाताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामोरा अडचणींना सामोरे जावं लागते त्यामुळे आमच्या शाळेने त्या विद्यार्थ्यांकरिता एक स्लोप बनवलेला आहे त्या विद्यार्थ्यांना नेहमी अशा रूम्समधे ठेवल्या जातं अशा रूम्स त्यांना प्रदान केल्या जातात जिथून त्यांना छान प्रकारचं वातावरण प्राप्त होणार त्याचप्रकारे त्यांच्याकडे तर अनेक खेळांचे सुद्धा आयोजन केले जाते जसे की बुद्धिबळ बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा विकलांग विद्यार्थ्यांकरिता खूप प्रकारच्या उपाययोजना दिलेल्या असतात त्यांना वेगवेगळया प्रकारच्या स्कॉलरशिप प्राप्त करून दिलेल्या असतात स्कॉलरशिपद्वारे या विद्यार्थ्यांना खूप प्रकारचा फायदा होतो त्यांना आर्थिकदृष्ट्या सुद्धा याची मदत मिळते